हॅलो मी ठाण्यातूनच बोलते आहे ॲक्च्युली मला म्हणजे काही वस्तूंबद्दल विचारायचं होतं त्रिभुवन सुपर मार्केटमधून तर हां आम्हाला जर आमच्या शाळेसाठी विद्यार्थ्यांसाठी काही म्हणजे स्टेशनरी घ्यायची आहे वह्या आणि इतर त्याच्यासाठी म्हणजे क्वांटिटी जास्त हवी आहे ना म्हणून मला विचारायचं होतं की तुमच्याकडे ॲवेलेबल होऊ शकेल का वगैरे असं

हां हां हो हां हां माझी शाळा मानपडा ठाणे म्हणजे मानपड्याच्या पुढच्या बाजू

हां आणि शाळेसाठी मग थोडंसं रेट समजून लावा शाळेसाठी म्हणून विद्यार्थ्यांसाठी आहे आणि दुसरं म्हणजे कसं हां आम्ही विद्यार्थ्यांकडून घेताना म्हणजे तुमचे जे पॅम्पलेट असेल म्हणजे हे काय दरपत्रक जे असेल ना ते जरा मला मिळालं असतं तर बरं झालं असतं म्हणजे मी मुलांना पालकांना आम्ही मग एक पेरेंट्स मीटिंग घेऊन सांगू शकलो असतो की या या इथून आपल्याला घ्यायचं आहे म्हणून हां तर तुम्हालाही ते बरं पडेल हो हां हां हां भेटेल हो हां हां हो हो हो ओके बाय हं हं हो हो हां हां हो हो हो बरं

बरं बर हो आणि तुम्ही म्हणजे शाळेपर्यंत पोहोचवून द्या म्हणजे मग डिलिवरी तुमची पुढच्या आठवड्यात हवं आहे पुढच्या आठवड्यात म्हणजे मी तुम्हाला एक दोन दिवसात कळवते आणि त्याप्रमाणे तुम्ही मला म्हणजे एकूण इस्टिमेट द्या म्हणजे तसं आपला व्यवहार पण पूर्ण करता येईल आणि हे करता येईल

हो हो हो हो की हो बरं बरं थँक्यू मॅम